कॅबवालेंचा नंबर आहे ना हा सर मी का तुम्हाला काल सांगितले होते ना की मला नागपुरवरून म्हणजे अमरावतीवरून नागपूरला जायचं तर तुम्ही आणखीन पोचलेच नाही मी तुम्हाला आधीही फोन केला तरी तुम्ही म्हणत होते मी पंधरा मिनिटात पोहोचते नं आणखीन पोहोचलेच नाहीत तुम्हाला वेळेचं भान नाही का मला तिथं तातडीनं पोहोचायचं आणि तुम्ही किती उशीर करत आहा माहिती आहे का तुम्हाला अहो मी तुम्हाला तीन चार वेळ कॉल केले तर इतका वेळ लागते का ट्रॅफिकमध्ये ट्रॉफिकमध्ये गेलेला आहे पण इतका वेळ म्हणजे अर्ध्य अर्ध्या तासा अगोदरही तुम्ही ट्रॅफिकमध्ये होते पंधरा मिन्टाच्या अगोदरही तुम्ही ट्रॅफिकमध्ये होते तर नक्की कुठं आहात तर ते तरी सांगा आम्हाला ठीक तुम्ही तुमचं वाट्सअपवर लोकेशन पाठवा बरं की नुसतेच बहाणे बनवता तर तुम्हाला जर समजेल तर मला सांगून द्या मी दुसरी कॅब बुक करते अरे लवकरात लवकर पोहोचा कारण मला तिथं मला खूप अर्जंट काम आहे मला इथून तातडीनं निघायचं आहे कशा प्रकारे आता तुम्हाला किती वेळ लागेल तरी तरी तुम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा कारण मी तुम्हाला नऊ वाजता सांगितलं होतं इथून तर साडे नऊ वाजून पण गेले पण तुम्ही शॉर्टकट मार्गे यायचं असतं ना तर ठीक आहे तर आता तुम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा फक्त कारण ना मला ओके मी तुम्हाला लोकेशन सेंड करते तुम्ही त्या लोकेशनवर येऊन जा पटकन आता दहा मिनटात पोहोचा तुम्ही ठीक आहे